हॅलो सिद्धी ऐक ना मला तुझी एक महत्त्वाची मदत पाहिजे होती मला ना उद्या नोकरीची इंटरव्ह्यू आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी कागदपत्रांची यादी पाठवली आणि त्यात आधार कार्ड पण आहे आणि माझं नेमकं मूळ जे आधार कार्ड आहे तर ते शोधून सापडत नाही आहे तर मला आता आय थिंक तातडीनं ते डाउनलोड करायला पाहिजे तर तू माझी मदत करशील का हो पण मला ते करायचं आहे पण मग मला भीती वाटते आहे की ते सुरक्षित असेल की नाही अच्छा यू आय डी ए आय अशी एक वेबसाईट आहेत का अच्छा मला ते असं जरा टप्प्याटप्प्याने सांगशील का म्हणजे मी ते करते डाउनलोड करते अच्छा डाउ यच टि टि पी एस यू आय डी आय डॉट गवन डॉ जि ओ इ वी डॉट इन वेबसाईटवर जायचं आहे ठीक आहे पुढं काय करायचं आहे डाउनलोड आधार हां हां दिसतो आहे ऑप्शन दिसतो आहे तर त्याच्यामध्ये दोन तीन पर्याय दिसत आहे एक आधार कार्ड क्रमांक आहे दुसरा एनरोलमेंट आय डी आहे आणि एक व्हर्च्युअल आय डी आहे हो आधार क्रमांक आहे माझ्याकडे अच्छा ठीक आहे आधार क्रमांक टाकला आहे माझा क्रमांक आधार क्र हा आधार नंबर टाकला आहे कॅबच्या भरायचाच आहे का अच्छा कॅप्चा भरला आता एक ओ टी पी आला आहे हो आ माझा नंबर आधार कार्डसोबत लिंक आहे नाही आधार कार्डसोबत माझा नंबर लिंक आहे नसला नसेल तर काय करायचं असतं नसेल तर सेवा केंद्रावर जायचं तिथनं मोबाईल नंबर लिंक करायचा हां हे सोपं आहे पण पी डी एफ उघडण्यासाठी पासवर्ड लागतो आहे अरे हां पासवर्ड हा आपलं जे नाव आहे ते कॅपिटल लेटर्समध्ये असतं आणि लास्टला त्याचं आपला बर् डेट बर्थ डेटचं बर्थ चं इयर असतं अच्छा आता ही काय काय करायचं ही फाईल प्रिंट करून घ्यायची आहे हो हो हा ठीक आहे आता मी ह्या वेबसाईटवर ज हा प्रिंट क करते ठीक आहे हे सगळं व्हायला बराच वेळ गेला

अच्छा खूप इम्पॉर्टंट माहिती दिलीस आता मला हे सहज कळलं आहे व्यवस्थित आणि झालंच आहे ठीक आहे थँक्यू तुझ्या मदतीसाठी खूप धन्यवाद